मी घोडेस्वारी करताना माझा खूप मोठा अपघात झाला मी घोड्यावर बसले असताना मला घोडा उधळला आणि मी खाली पडले आणि माझ्या डोक्याला खूप मार लागला त्याच्यामुळं मी पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि माझा इत इतका मोठा ॲक्सिडेंट झाला त्या घोड्याहून उधळ घोडा उधळल्यामुळं की माझ्या डोक डोक्याला इतका मार लागला की मी पंधरा दिवस शुद्धीवर नव्हते हा माझा खूप म्हणजे खूप जीवनातला खूप मोठा अपघात होता आणि मी हा विसरू शकत नाही आणि घोड्यावर बसायच्या वेळेस काही वाटले नाही पण घोड्याहुन खाली पडले त्यावेळेस मला खूप मोठा अपघात झाला बाई इतकाच वेळ